ड्रायवर दादा माझ्याकडे कॅश नाही आहे सध्या तुमच्याकडे फोन पे किंवा पे टी एम वगैरे आहे का तर मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पैसे पेट करते